आमच्या आमच्या बागेत भा बहरलेले फुलं पाहून इतका आनंद होतो फार छान वाटतं आहे आणि त्याचा सुवास वास तर घेताना इतका छान वाटतं आहे आणि बाग स्वच्छ करताना त्याचाही खूप आनंद होतो आणि बाग स्वच्छ केल्याशिवाय पुढची फुलं व्यवस्थित येत नाहीत म्ह सतत बाग स्वच्छ केली पाहिजे आम्ही आता वेगवेगळ्या फुलांचं वेगळं करतो आता चेम ह्याची फुलं असतात मोगऱ्याचे तसं देवाला पण वाहतो आणि आम्ही हार करतो आम्हाला ही हार होतो आम्हाला वेणीला घालायला हार करतो आणि देवालाही हार करतो पारिजातकाची फुलं त्याचा खूप सुवास येतो ते सकाळीच सकाळी पडलेली असते सहा वाजता ते वेसल्यावर इतके छान वाटते ते पारिजातकाच्या फुलांचा वास येतो इतके पांढरे शुभ्र लाल देठ पाह्यलं की अगदी मन भरून येतं गुलाबाची फुलं इतके टवटवीत दिसतात त्याचं ते ते खूप सुंदर दिसतात गुलाबाची फुलं ते देवाला आवडतात म्हणून देवाला वाहतात त्याच्यानंतर कण्हेरी लाल ते कण्हेरी ह्याला पिवळी कण्हेरी असते ना महादेवाला वाहतात त्याचं खूप महत्त्व आहे पिवळ्या कण्हेरीचं त्याच्यानंतर चमेली चमेलीचे फुलं खूप सुंदर असतात ते चाफा पिवळा चाफा असतो ना तो तो तर खूप चांगला असतो पिवळा चाफा त्याचा तर इतका सुगंंध येतो की लांबपर्यंत सुगंध येतो त्याच्यानंतर ते जाई जुईचा वेल त्याचेही फुलं फार सुंदर असतात जाई जुईच्या वेलाचं पण देवाला पण वाहतात देवाला जास्तीत जास्त सुगंधी फुलं फार आवडतात पांढरे फुलं तगराचे फुलं असतात ते पांढरे फुलं ते पांढरे फुलं हे महादेवाला आवडतात आणि पिवळे फुलं पिवळे शेवंती असते ना ती खूप छान असते ती ह्याला आवडते पिवळे फुलं गुरूला वहायचे असतात पांढरी फुलं महादेवाला वहायचे असतात लाल फुल देवीला वहायचं असते आणि लाल फुल गणपतीला वहायचं असतं आहे असे वेगवेगळे फुलं आम्ही आमच्या बागेत तयार करतो आणि आम्हाला पण त्याचा सुगंंध येतो त्याचा उपयोग आम्ही पण करतो आणि देवाला पण वापरतो